नमस्कार नमस्कार बोला हां बोला न सर कशासाठी काय तूर आहे का कोण्या घे सध्या अच्छा म्हणजे तुरीला समजा तो फुलावर आहे

बरं बरं मग त्यावर कोरायजन घ्यावं लागेल तुम्हाला फवारणीसाठी हो दोन्ही दोन्ही साईडकडून फवारून घ्यावं लागेल हां हां सध्या फुलावस्तीमध्ये एक घ्यावं लागेल सध्या कोरायजनची नंतर मग बघू आपण काय वाटलं तर हा हो कमी होऊन जाते अळ्याचं प्रमाण कोरायजनमध्ये नाही नाही नऊ नऊ दहा पंप पडतील एकरी दोन्ही साईडकडून फवारून घ्यावं लागेल दहा पंपाचे कोरायजन दुसरं सध्या तुम्हाला कोरायजनच घ्यावं लागेल बाकी तर काय याच्यामध्ये प्रभाव होणार नाही आभाळा हा आभाळाच्यानं याच्यामध्ये होणार नाही बाकीची औषधं काम करणार नाही आहेत हा त्यामुळे तुम्हाला कोरायजनच करावं लागेल ते दहा पंपाचे तुम्हाला पडेल बघा साडेसातशे रुपयात हो एकदाची फवारणी होऊन जाईल तुमची वीस मिली टाकावं लागेल प्रत्येक पम्पाला वीस वीस नाही त्याच्यासोबत काही आवश्यकता नाही टानिकची वगैरे आवश्यकता नाही तुरीला सध्या भरपूर दिवस झाली त्याच्यामुळं आवश्यकता पडणार नाही हो येऊन जा न दुकानलाच येऊन घेऊन जा हो